राज्याची ही समृद्ध सांस्कृतिक परंपरा जतन करण्यात मराठीचा किती वाटा आहे हा प्रश्न विचारणं म्हणजे ठीक आहे प्रश्न येऊच शकतात मनात पण तरी पण मराठी असल्यामुळे किंवा मराठी भाषा इतकी समृद्ध असल्यामुळे किंवा जिवंत असल्यामुळे मराठी भाषेत असणाऱ्या असंख्य बोली या अजूनही बोलल्या जात असल्यामुळे महाराष्ट्रातला किंवा राज्यातला जो सांस्कृतिक वारसा आहे तो जपला जातो असं मला वाटतं कारण सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी संवाद होण्याचं ग गरज असते आणि भाषा हे संवादाचं जे माध्यम आहे ते अत्यंत प्रभावी माध्यम आहे आणि लोकगीतं म्हणा लोककला म्हणा लोकनृत्यं म्हणा किंवा जे काही सामूहिक खेळ किंवा सामूहिक कलाप्रकार जे आहेत ते सगळे सण रीती प्रथा परंपरा प्रत्येक सणानुसार बदलणाऱ्या प्रदेशानुसार बदलणाऱ्या भौगोलिक परिस्थितीनुसार बदलणाऱ्या या सगळ्या गोष्टींमागे आपल्या भाषेचा भला मोठा वाटा आहे आणि आपली भाषा या सगळ्या गोष्टीमधून अधिकाधिक समृद्ध होताना दिसते आणि स्वतःबरोबर ती या सगळ्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करत असते असं मला पर्सनली वाटतं कारण आपण जेव्हा भाषेचा संवादासाठी माध्यम म्हणून उपयोग करतो तेव्हा आपण जास्तीत जास्त त्या भाषेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो मग ते एखादं गीत लिहायचं असेल तर ते मराठीमधून लिहिलं जातं आणि मग राज्यात आता मरा राज्यात मराठी बोलली जाते मग मराठीमधून ते लिहिलं जाईल आणि अशा वेळी लेखकाचा किंवा जो कोणी लिहिणारा आहे त्याचा असा प्रयत्न असेल की ते गीत अत्यंत प्रभावी शब्दात मांडलं जावं ते लोकांपर्यंत पोहोचावं लोकगीत म्हणून प्रसिद्ध व्हावं मग अशा वेळी भाषेचा वापर होतो आणि भाषा समृद्ध होत राहते पिढ्यानपिढ्या या गोष्टी मौखिकरीत्या म्हणा किंवा लिखित स्वरूपात म्हणा पुढे पुढे जात राहतात आणि आपल्या ब राज्यातली सा सांस्कृतिक परंपरा किंवा सांस्कृतिक वारसा याचं जतन होत राहतं त्यामुळे मराठी भाषेचा राज्याची समृद्ध परंपरा जपण्यात किंवा सांस्कृतिक परंपरा जपण्यात अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे आणि तो कधीच कमी होऊ शकत नाही उलट दिवसेंदिवस सांस्कृतिक परंपरा जपणं आणि मराठी भाषा असणं या दोन गोष्टी ए एकमेकांसोबत जर चालत राहिल्या तर एकमेकांना अधिकाधिक समृद्ध करत राहतील असं मला वाटतं